मराठी भाषा बोलण्यासाठी आम्ही मराठी मराठीच भाषा बोलत असतो कारण ण मुलांना आम्ही म मा मराठी शाळेमध्येच टाकलं होते मरा महाराश् मराठी भाषा ही आपली खूप चांगली आहे म्हजे मातृभूमी आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठीच बोलतात आणि सगळ्यांना हे मराठी बोलायला खूप आवडते मुलं आजकाल इंग्लिश स्कूलमध्ये जातात इंग्लिश मिडियमला जातात पण इंग्लिश मिडियममध्ये जास्तीत जास्त मराठी शिकवत नाही तर या पम मराठी शाळेमध्ये मराठी शिकवतात मुलांना मराठी शाळेमध्येच टाकले गेले पाहिजे मराठी भाषा ही स् खूप चांगली आहे आणि सगळेजण मराठी अगदी शुद्ध मराठी बोलतात मराठी बोलल्याने सगळ्यांना पटकन समजते जे खेड्यापाड्यातले जे लोक जे असतात त्यांना मराठीच बोलायला आवडते कारण जे म्हातारे व जे लोक जे असतात आजकालचे ज्या मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाकतात इंग्लिश मिडियमममध्येच बोलतात इंग्लिशमध्येच बोलतात पण इंग्लिश भाषा अशी आहे की ती म्हणजे आताच्या मुलांना येते जे मराठी जे लोक आयम् जे मा असे म्हातारे वगैरे जे लोक असतात जे साधारण लोक जे असतात त्यांना मराठी भाषा जा अम् जास्तीत जास्त आवडते बोलायला